आम्हाला आमच्या धर्माचा अभ्यास करणं हे आम्हाला आमच्या शालेय जीवनातूनच मिळालेलं आहे कारण शालेय अभ्यासक्रमात आम्हाला विविध धर्माची शिकवण दिल्या गेली आहे कारण शालेय अभ्यासक्रमात आम्हाला ख्रिश्चनाचा धर्म त्याविषयी माहिती देती गुरु नानकांचा जन्म परत बुद्ध हिंदू धर्म हिंदू धर्मातले सणवार ख्रिश्चन धर्मातले सणवार बौद्ध धर्मातले सणवार असे सगळ्या सणावारांची आणि प्रत्येक धर्मांची माहिती आम्हाला शालेय अभ्यासक्रमातून दिली गेली आहे त्यातून आम्हाला त्या अभ्यासक्रमातून किंवा ती जी माहिती आम्हाला अभ्यासक्रमातून दिली गेली त्यामुळे आमच्या वर्गातले किंवा आमचे जे मित्र आहेत ते प्रत्येक धर्माचे आहेत प्रत्येक पंथाचे आहेत त्यामुळं त्यांच्या विचाराची देवाणघेवाण त्यांच्या सणावाराची देवाणघेवाण आमच्यामध्ये सतत होत असते त्याच्यामुळे आमचा समाजाविषयी बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे समावेशक आहे पूर्ण सगळ्या धर्माला एका दृष्टिकोनातून बघण्याची जी दृष्टी आहे ती आम्हाला शालेय अभ्यासक्रमातून दिल्या गेली आहे